सर मी अमरावतीवरून बोलत आहे अक्षय सोनार मी काल काल तुमच्या दुकानातून क्लासमेट बुक घेतलेलं होतं पण ते बुकचे पानं मगात मधात फाटलेले आहेत तर मला ते रिटन करायचं होतं सर

बुक तर कालच घेतलं सर तुम्ही नव्हते दुकानात तुमचा मुलगा होता हा हा मी काल संध्याकाळी साडेसहाला आलो होतो हो पावती दिली फक्त एकच पेज फाटलेलं आहे मधातलं हा हा हां हां हां हां

बरं बरं सर पण तेवढं रिटन करजा सर म्हणजे ते जर पडून असलं माझ्याकडे तर त्याचा काही उपयोग नाही होणार रिप्लेस करून देजा तेवढं आणि तेवढंच तेवढ्याच किमतीत काही जास्त पैसे वगैरे नका लावू कालच तर आणलं होतं सर बरं बरं बरं ओक्के सर बरं बरं बाय सर